माझ्या आठवणींमध्ये मी न विसरू शकणारी अशी एक गोष्ट आहे की एन एस एस कॅम्पमधून मी एनआयसीमध्ये नागपूरला गेलेली होती त्याच्यामधे इतर राज्यामधले म्हणजेच अठरा राज्यांमधली मुलं मुली आले होते आणि त्यांच्या ते लँग्वेजेस त्यांची ती परिभाषा आणि ती त्यांची वेशभूषा वगैरे हे सगळं काही असं होतं की त्याच्यामध्ये मी सात दिवस राहिलेली होती आणि त्या सात दिवसामधे मला एवढा चांगला अनुभव मिळाला की मी ते लाइफटाइमपर्यंत कधीच विसरू शकत नाही आणि तो माझा पहिल्यांदा केलेला एकटीचा प्रवास होता मी एकटी घरून निघाल्यापासून मी एकटी होती आणि तिथं तिथं गेल्यानंतर पण मी तिथे एकटी होती आणि तेच मी एकटी असल्यामुळे मला थोडं राहवत नव्हतं आदल्या दिवशी मला तिथे थोडं म्हणजे असं खटकलं की एकटं आल्याचं थोडं वाईट वाटलं पण दुसऱ्या दिवशीपासून जेव्हा मी इतरांशी म्हणजे इतरांशी मैत्री केली जशी की आसाम राजस्थान तेलंगणा तमिळनाडू ह्या सगळ्यांशी मी जशी का मैत्री केली तर मला सगळे आपले वाटू लागले आणि त्याच्यामधे मग मला मी त्यांच्यामधे मिसळून गेली आणि मग आता पण ते माझे फ्रेंडस वगैरे आहेत तर मी त्यांना आता कधीच विसरू शकत नाही लाइफमधली माझी न विसरता य येग्य असणारी पहिली आठवण आहे